गुलाबजाम पेढा बासुंदी श्रीखंड बेसन लाडू रवा लाडू राघवदास लाडू नारळाचे लाडू जिलेबी बर्फी काजूकतली मावा बर्फी नारळाची बर्फी करंजी ओल्या नारळाच्या करंज्या पुरणपोळी मालपुआ रसगुल्ला मोदक गाजराचा हलवा दुधी भोपळ्याचा हलवा शेंगदाण्याची चिक्की डाळ्याची चिक्की खोबऱ्याची चिक्की कुल्फी

चहा तांदळाची खीर साबुदाण्याची खीर शेवयांची खीर गुळाच्या पुऱ्या पाकातल्या पुऱ्या श्रीखंड आम्रखंड इत्यादी